प्रत्येक व्यवसाय हा याने कायद्याचे पालन केले पाहिजे आणि आपल्या ग्राहकांना सुरळीतपणे सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्यासाठी विविध प्रकारचे कायदे आणि लागू होतात व्यवसाय चालवण्यासाठी व्यवसाय चालवण्याकरिता खूप सारे कायदे आपल्याला लागू होतात आपल्याला जी एस टी टॅक्स जी एस टी टॅक्स कर आपल्याला भरावा लागतो व्यवसायांचा आणि व्यवसाय आपला सुरळीत पार करण्याकरिता आपल्याला आवश्यक ज्ञान असणे खूप महत्त्वाचे असते त्याच्यामध्ये ॲडवरटाइजिंग लॉज पण आपण बघू शकतो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉज असतात हे सर्व आपल्याला पार पाडावं लागतं